सध्याच्या काळामध्ये आर्टिफिशल इंटिलिजन्स ही खूप मोठ्ठी अशी गोष्ट आहे की जगामध्ये ह्या गोष्टीमुळं दोन प्रकारचे परिणाम झालेले आहेत एक चांगला परिणाम झाला एक वाईट परिणाम झाला तर चांगला परिणाम असा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळं जी मुलं ती आर्टिफिशयल इंटेलिजन्स ही शिकू शकतात ज्यांना कोडिंगची आवड आहे करू शकतात ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याच्यामुळं त्यांचं करिअ खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं पण ज्या मुलांना कोडिंगची आवड नाही आहे किंवा ही टेक्नॉलॉजी शिकता येत नाही त्या मुलांची मात्र ह्यामधून खूप पद्धतीचे नुकसान होऊ शकते कारण आंटिफिशिल इंटेलिजन्स ही अशी गोष्ट आहे की जर एखादं काम दहा लोकं मिळून करत असतील तर त्या दहा लोकांचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकलेला एकटाच करू शकतो तर ह्यामध्ये होतं असं की दुष्परिणाम असं आहे की त्या माणसांची नोकरी ह्यामुळं जाऊ शकते आणि त्यामुळं ते खूप नुकसान होतं पण ज्याला आर्टिफिशल इंटेलिजन्स येतं त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेळ वाचते आणि हे काम खूप फास्ट पद्धतीनं होतं हे एक चांगली गोष्ट आहे त्यामुळ टेक्नॉलॉजी ही चांगली जरी असली तरी त्याची दोन्ही भाग आहे आणि सध्याच्या काळामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं बेरोजगारी खूपच वाढलेली आहे भारतामध्ये आणि बाहेर अमेरिकेमध्ये दोन्ही ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी खूप बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळं आर्टिफिशयल इंटेलिजन्स वाढायला पाहिजे पण ते इतकं वाढायला नाही पाहिजे की त्याच्यामुळं मुलांचे नोकऱ्यांवर त्याचे परिणाम होतील आणि त्यांचं करिअर उध्वस्त होईल तर ह्याची काळजी घेतली पाहिजे की जे काय करतो आहे ते थो थोड्या प्रमाणात केल्या पाहिजे जर त्याचा जास्त वापर झाला तर तो गैरवापर होणार आणि त्यामुळं खूप नुकसान होण्याची शक्यता आहे